मी समर्थ या दुकानामध्ये फ्रीज घेण्यासाठी गेली आणि फ्रीज घ्यायसाठी गेल्यानंतर मला त्या दुकानदाराने चांगल्या चांगल्या कंपनीच्या फ्रीज दाखवल्या माहितीसुद्धा चांगल्या फ्रीजची दिली आणि मी मग ओला या कंपनीची फ्रीज घेतली मला दुकानदाराने एवढी माहिती चांगली दिली की ही फ्रीज खूप चांगली आहे थंड आहे थंड चांगल्या चांगल्या वेळेपर्यन्त थंड राहू शकते लाइट जरी गेली तरी ती दोन घंटे थंडीच राहते तर अशा प्रकारची फ्रीज तुम्ही घ्याच मॅडम असं मला त्यानी सांगितलं आणि मग मी तो फ्रीज घेतला परत घरी आल्यानंतर मला एवढा आनंद झाला काही दिवस पाहिले मी की फ्रीजमध्ये कधीही काहीही ठेवा कितीही जड वस्तू ठेवा पण तो फ्रीज कुठल्याच गोष्टीचा हानिकारक किंवा म्हणजे चांगलीच मला त्याची हे देते आणि लाहिर जरी गेली तरी ती कूलच राहते अशी एक मी खूष आहे आणि मला अशा दुकानदाराकडे वस्तू घेतल्यानंतर मी खूप आनंदी आहे मला समाधानकारक आहे मी